अरे बापरे माझं पाकिट कुठे राहिलं मी घरातून निघताना तर घेऊन आलेलो आता काय करायचं मला वाटतं मघाशी रिक्षात बसलो त्या रिक्षामध्ये राहिलं की का हा काकांना पैसे द्यायला मी काढलं होतं तिथे तर काकांना पहिला फोन करावा लागणार होता नाही तर प्रॉब्लेम होणार काय करू त्यांचं नाव काकांचं काय आहे शिंदे काका रिक्षावाले बरं फोन लावला आहे फोन उचला काका लवकर हॅलो काका नमस्कार हां मी विश्वराज सावंत बोलत आहे काका हो सकाळी तुम्ही बघायला बघा स्टॉपवरून इथे सोडलेलात एस एम एस स्कूलजवळ हो हो हो काका ना माझं एक पाकीट होतं माझ्याजवळ तुम्हाला पेमेंट केलं आणि ते पाकीट मला वाटतं तिथे रिक्षामध्येच राहिलं हो काका ना माझा खूप प्रॉब्लेम झाला आहे काका त्याच्यामुळे मी फोन केला तुम्हाला तुम्ही आता कुठे आहात काका रेल्वे स्टेशनला आहात का नाही काका मला कसं झालं इथे माझं पेमेंट करायचं राहिलं आणि ते पैसे सगळे त्याच्यामध्ये होते हो आणि कार्ड बीड सगळंच त्याच्यात आहे माझे ओळखपत्र पण आहेत त्याच्यात हो काका ते आता काय करू मला समजत नाही आहे हो चॉकलेटी कलरचं होतं हां चॉकलेटी कलरचं होतं का हो त्याच्यात जवळ जवळ दहा बारा हजार रुपये असतील हो आणि सगळं आहे त्याच्यामध्ये पुन्हा आहे माझी क्रेडीट कार्ड आहेत दोन बँकेची ए टी एम कार्ड आहेत माझं आय डी कार्ड आहे लायसन वगैरे सगळं त्याच्यामध्येच आहे नाही ते हरवलं तर खूप प्रॉब्लेम होईल बरं काका का तुम्ही स्टेशनला जाताना कोणाला बरोबर नेलेलात का मला सोडल्यानंतर अरे बापरे पण ते ओळखीचे वगैरे होते काय हां मग तुम्ही जरा बघा ना तिथे जर मिळालं तर प्लीज मी येतो आहे मी पण येतो तिकडे मी येतो कसा तरी आता हो चालेल चालेल मी तिथे येऊन तुम्हाला फोन करतो काका माझं जरा तिथे या प्लीज प्लीज हो चालेल चालेल थँक्यू काका थँक्यू खरंच थँक्यू